येस हो मी कशी हेल्प करू शकेन तुम्हाला ओके तुमचं आधीपासून म्हणजे तुम्ही आता नवीन घेतलं आहे की ओके चालेल तुम्हाला कशाप्रकारे क कलर कॉम्बिनेशन्स वगैरे हवे असतील तसे तुम्ही मला सांगू शकता ओके मग तुम्ही हॉलमध्ये असे लाईट कलर्स आणि फर्निचर वगैरे थोडं मॉडर्न यूज करायला प्रेफर करते सध्या तरी मला टाईम नाही आहे मी ह्या मंथमध्ये तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करीन ओके तुमचं तुमचा फ्लॅट किती किती बी एच केचा आहे वन बी एच के ओके आणि हो माझे असिस्टंट्स आहेत ते मला हेल्प करतात म्हणजे बऱ्यापैकी तुमचं काही काम असेल त्याच्यामध्ये

ओके चालेल कुठे आहे लोकेटेड ओके चालेल आणि काय तुम्हाला आयडियाज वगैरे असतील तर मला जरा शेअर करा म्हणजे मला बरं पडेल ओके चालेल आणि आणि मी काय विचारते की तुम्हाला असं काय लाईटसंच कल लाईट कलर्सच पाहिजेत ना हां चालेल आणि किचन ट्रॉली वगैरे

हां तुमचं बजेट जरा मला मेन्शन केलं तर चांगलं पडेल हां चालेल ओके मग मी तुम्हाला लवकरच भेटायचा प्रयत्न करेन हां ओके ठीक आहे ठीक आहे हां हां ओके बाय